हो राज्यातील शिक्षण व त्यासंबंधित क्षेत्राला केंद्रभूत करणारी संशोधने केंद्रे आहेत त्यात त्यामध्ये श्रीमती नाथीबाई ठक्करसी हे विद्यापीठ आहे हे हे एक विद्यापीठ आहे जिथे खास करून महिलांसाठी प्रशिक्षण दिले जाते सर्व क्षेत्रातील परिक्ष प्रशिक्षण मुलींना तिथे दिले जाते काल पहिलं प्र फॅशन डिझायनिंग होम सायन्स विविध भाषांचा अभ्यास कायदेविषयक अभ्यास अभियांत्रिकीमधील प्रशिक्षण दिले जाते आणि सोबतच मुलींना नावाजलेल्या उद्योगक्षेत्राचे माहिती मिळावी यासाठी कार्यानुभव म्हणजेच इंटर्नशीपसाठी पाठवले जाते अशी अजून वेगवेगळी केंद्रे आहेत जिथे संशोधने व उपक्रम राबवली जाते